एखादा ट्रेक करताना आम्ही आधी वातावरण बघूनच ट्रेक करायला जातो त्याच्यामुळे आत्तापर्यंत असं कधी घडलं नाही की आम्हाला ट्रेकमध्ये बाबा वेगळं वातावरण किंवा खराब वातावरण आम्हाला कधी मिळालंच नाही आणि जरी पाऊस असला तरी पण आम्ही पावसात ट्रेक केले आणि पावसाच्यावेळी आम्ही आडोशाला उभं राहून तेवढा वेळ घालवलेला आहे आम्ही तर मोस्टली ट्रेक हे पावसाच्या स्टार्टिंगला म्हणजे जूनच्या फस्ट सेकंड विकमध्ये करतो नाही तर मग पाऊस संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये आणि उन्हामध्ये करतो उन्हामध्ये खूप टाळतो कारण त्याचा आपल्याला रॉनेस तुम्हाला माहिती आहे की आपल्या ला उन्हाचा खूप त्रास होतो डिहायड्रेशन होतं त्यामुळे पाणी जास्त कॅरी करावं लागतं पण हिवाळ्यामध्ये ट्रेक हा सगळ्यात उत्तम करणं असतं त्यामुळे हवामानाचा असा वाईट अनुभव मला काहीच आला नाही आहे आत्तापर्यंत बट आणि आम्ही कधी अशी एवढे ट्रेकिंग केले आहेत त्यामध्ये कधी अडकलो पण नाही आहोत आणि नॉर्मली एक घेतलंत तर तुम्ही ज्यावेळी ट्रेकिंग करता त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी जे डिहायड्रेशन तुम्हाला होतं त्यामुळे पाणी जास्त पिणं आणि पाणी जास्त कॅरी करणं हे नेहमी चांगलं असतं त्यामध्ये ग्लुकॉनडी घेऊन सोबत ग्लुकॉनडी ठेवणं जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेट झाल्यानंतर ग्लुकॉनडी किंवा साखर ह्या गोष्टी तुमच्याकडे कॅरी करणं खूप गरजेचं असतं औषध तसं बघाल तर औषध जास्त गरजेचे नसतात पण चुकून जर सपोज कोणाची तरी काही तरी औषधं चालू आहे ट्रेकिंग करताना ती तुम्ही कॅरी करून ठेवा आणि त्याचप्रमाणे बारीकसारिक म्हणजे एक मलम साधारणत जे काही जखम झाली तर लावायला आणि बँडेज जे काही इजा काही झाली तर लगेच लावण्यासाठी म्हणून एक कॅरी करून ठेवा बाकी तसं ट्रेकिंगसाठी काही लागत नाही कारण आपण स्वत ची काळजी स्वत च घेतो त्यामुळे आत्तापर्यंत तरी आम्हाला असं कोणालाच डॅमेज कधी झाला नाही आहे कारण आम्ही ट्रेकिंग बरोबरच रॅप्लिंग केलेलं आहे त्या रॅप्लिंगमध्ये सुद्धा कधी असं आम्हाला कोणालाच इजा झाली नाही आहे जवळपास आम्ही ऐंशी ते नव्वद फूट खाली उतरलेले आहोत आणि त्यावेळी सुद्धा असं काहीच नाही झालं की बाबा आम्ही एक कोणाला इजा झाली किंवा काही काहीच नाही आणि तुम्ही ज्यावेळी जाता कुठे तरी त्यावेळी एक बेसिक ग्लुकॉनडी बँडेज आणि एक एखादं दुसरं मलम आणि बँडेज पट्टी जी असते जे काय तरी मोठी इजा झाल्यानंतर बांधायचं ते कॅरी करायचं जेणेकरून जर काही झालंच असं कधी होऊ नये जर काही झालंच तर कुठे धावपळ करायची गरज लागणार नाही